हॅलो मॅडम मी संध्या देसाई बोलते मॅडम माझं असं आहे की मी सध्या धर्माबाद कॉलेजला लेक्चरर आहे मराठी विषयामध्ये तर मला आपल्या विद्यापीठ फंडामधून अनुदान पाहिजे लघुशोध प्रकल्पासाठी तर त्याची प्रोसेस मला सांगाल का मॅडम डिटेलमध्ये

ठीक आहे मॅडम हो मॅडम ठीक आहे मॅडम

अच्छा

अच्छा

मॅडम या प्रस्ताव सबमिट करायसाठी काही तुम्ही असं पर्टिक्युलर वेळ दिलेला असतो का या महिन्यामध्येच भरला पाहिजे किंवा एकदाचीच आहे अच्छा हां अच्छा याच्यासोबत डाक्युमेंट्स काय काय लागेल मॅडम प्रस्ताव सबमिट करायचा आहे मला तर

आणि आर्थिक अनुदान मॅडम कितीपर्यंत मिळू शकते त्याची क अच्छा अच्छा

अच्छा अच्छा

हां हां हां हां ओके हां मॅडम हा प्रस्ताव आम्ही स्वतः सबमिट करायचा की कॉलेज थ्रू सबमिट करायचा अच्छा आणि याच्या व्यतिरिक्त बाकी काही प पर्सनल डाक्युमेंट्स जसं तुमचं आधार कार्ड वगैरे हे काही लागतात का की फक्त शैक्षणिक कागदपत्रंच लागतात पण मॅडम याच्यासाठी काही म्हणजे जसं आता विद्यापीठाने ज्या मान्यता दिलेल्या असतात तर म्हणजे त्या ह्याच्यावरून तुमचा एक्सप्रिय्स वगैरे की इतक्या यासाठी इतक्या वर्षाचा तुम्हाला एक्सप्रियंस लागतो वगैरे असं काही या प्रकल्पसाठी ठरलेलं आहे का की तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव लागतो शिक्षणात अध्यापनाचा वगैरे असं काही आहे का त्याच्यामध्ये अटी

केलेला नाही हां

कारण माझा पहिल्या वेळेसचंच आहे मॅडम हा प्रस्ताव सबमिट करणं आपण वेबसाईटवर काही दिलेली आहे का याच्याबद्दल माहिती आपल्या विद्यापीठाच्या

अच्छा धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद